हॅलो हां बोला हां हां करतो डेक्श्टिनेशन वेडिंग आता तुला डेक्शिनेशन वेडिंगमध्ये काय काय पाहिजे त्यावरती आहे ते कमी कराले त्याच्यामध्ये सिनेमॅटोग्राफी असतं ड्रोन असतो ट्रेडिशनल असतं ट्रेइशनल विडियो ट्रेइशनल फोटो कॅन्डिड फोटो तर हे पॅकेज असतो आता हां हां आता डेक्सिनेशन आता स्वस्तात बघायला गेलो तर अलीबाग वगैरे अलीबाग आता डेक्श्टेशन आता तुम्हाला कसं करायचं त्यावरती आहे आता आमचं बजेट ते चेंज होत राहतात म्हणजे तुम्हाला काय रिक्वायरमेन्ट आहेत तसं तुम्हाला काय गरज आहे त्यावरती आमचे चेंज होतात म्हणजे आता तुम्हाला ट्रेडीशनल फोटोज झाले ट्रेडीशनल विडियो झालं तर तुम्हाला काय काय लागणार तुम्हाला काय काय हवं आहे म्हणजे ड्रोन हवं आहे की नाही तर अच्छा म्हणजे तुम्हाला सिनेमॅटोग्राफर पाहिजे ट्रेडिशनल फोटो ट्रेडिशनल विडियो नको असणार मग ट्रेडिशनल विडियो ट्रेडिशनल विडियोमध्ये असं होणार ना की विडियो आणि फ् सेनोमेटिका सिनेमेटिक आणि ट्रेडिशनल विडियोमध्ये आहेत ना दोघांमध्ये फरक होणार मग म्हणजे आता होणार की आत् पंधरा हजार तर फक्त सिनेमॅटिकचं होणार एका दिवसाचं भाडं आणि आठ हजार होणार फक्त ट्रेडिशनल विडियोचं हां तर आता सिनेमॅटिक करायला गेलो तर बारा हजार ते पंधरा हजार जातो एका दिवसाचा फक्त सिनेमॅटिकचा हां आणि जर आणि डेस्टिनेशनला तुम्हाला आता कुठची रिक्वायरमेन्ट आहे काय आहे त्यावरती आहे तुम्हाला कसं पाहिजे ते स्वस्तात आता तुमचा आता पॅकेज कसं आहे ते तुम्ही सांगू शकतात तर मी जरा पुढे एक दोन जागी इनक्वायरी करेल किती चार पाच लाख चार पाच लाख तर म्हणजे तुम्हाला कसं म्हणजे कसं सेट वगैरे कसा पाहिजे म्हणजे क् काय वाटतं तुम्हाला म्हणजे पेशवा टाईप पाहिजे कसा पाहिजे मग तुम्हाला म्हणजे ट्रेंडिंग पाहिजे ट्रेंडिंग पाहिजे की एकदम असं बेसिक पाहिजे ट्रेंडिंग पाहिजे ओके तर तर तुम्हाला मेकअप आर्टिस्ट वगैरे तुमच्याकडे आहे की तसे कॉन्टॅक्ट आहेत माझ्याकडे आहेत आमच्या कॉन्टॅकमध्ये हां कॉन्टॅकमध्ये आहेत आमच्या तर जर तुम्हाला फोन नंबर पाठवू त्यांचा तुम्ही त्यांच्याशी पण एकदा बोलून घ्या आणि आमचं जर आता तुम्ही डेक्सिनेशन वेडिंगचं ठरवलं आहे तर मॅक्जिमम ए दीड ते दोन लाखपर्यंत जाणार हो चालेल चालेल